मी वस्तू संग्रह करायला सुरवात ज्यावेळेला केली त्यावेळेला माझं वय होतं पंचवीस पण त्या वस्तूंपासून काही उपयोग आपल्याला करता येतो का ह्यासाठी मला अनेक वस्तू घरामध्ये जुन्या असू देत किंवा जुन्या आपल्या काही म्हणजे जुन्या वस्तूंचं जे काही आपल्याला संग संग्रह करून त्यापासून आपल्याला पुढे फायदा होऊ शकतो अशा पद्धतीच्या काही गोष्टी मी संग्रह करायला सुरवात केली होती आणि त्याच्यामदे काही जुने कॉईन्स आहेत जुनी नाणी जुन्या प्रक जुन्या काळातील किंवा काही अनेक देशांची अनेकं राज्यांची नाणी संग्रहामध्ये आहेत आणि त्याचा संग्रह पण खूप सुंदर प्रकारे होतो आणि नाण्याचा तर मी केलाच होता संग्रह की जेणेकरून त्याच्या आपल्याला वेगवेगळ्या देशातील काही गोष्टी ज्या आहेत त्या माहिती होण्यासाठी म्हणून मी तो संग्रह केलेला होता आणि त्या संग्रहामध्ये पण माझ्या मुलानी माझ्या मुलीनी वगैरे खूप छान मला मदत केलेली आहे तो संग्रह बऱ्याच दिवस पासपर्यंत मी जपून ठेवलेला होता पण आता काही काळासाठी म्हणून त्याला थोडंसं बाजूला ठेवण्यात आलं आणि त्यामं मुळे मला ते जास्तीत जास्त संग्रहाचं आता म्हणजे संग्रह करायला आवडतो पण तो संग्रह करताना त्याच्या त्याच्यामागचं नंतरचं हे काय असतं हे मला थोडंसं संभ्रमात पडतं त्यामुळे मी तो संग्रह करायचा थोडासा काही काळासाठी म्हणून मी बंद केला आहे आणि ज्यावेळेला केला त्या वेळेला झाला माझ्याकडून संग्रह